बायकिंग सहलीला जाताना म्हणजे सोबत ना म्हणजे आता बॅग पॅक करताना पण थोडंसं खाऊ त्या बॅगमध्ये रा म्हणजे एक्स्ट्राचे कपडे जे जास्त दिवस असतो ना त्यामुळे कपडे घ्यावे लागतात आणि खायला पाण्याची बॉटल न एखादा म्हणजे आता नकाशे वगैरे हे आधीची पद्धत होती आता गुगल मॅप असतो त्यामुळे फोन सोबत असल्यामुळे गुगल मॅप असतो तर आता आणि आणि गाडीच्या डिक्कीमध्ये एक्स्ट्रा पेट्रोलच्या बॉटल ठेवल्या पाहिजे जेणेकरून जर का वाटेत काही प्रॉब्लेम संपलं पेट्रोल तर ते आपल्याला घालता येईल त्यामुळे पेट्रोल ठेवलं पाहिजे पेट्रोल ठेवलं पाहिजे आणि आणि आणि त्याच्यात एक्स्ट्राचे कपडे वगैरे आणि गाडी म्हणजे अशी एखाद्या म्हणजे आपण कुठे तरी थांबलो वाटेत तर गाडी झाकून ठेवायला एखादं कापड घेतलं जेणेकरून आपल्या गाडीचं काय नुकसान होणार नाही किंवा वाटेत पाऊस वगैरे असेल तर भिजणार वगैरे नाही गाडी आणि बॅगमध्ये खाऊ पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल आणि आपल्या रोजच्या ज्या वस्तू आपल्याला लागतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या सगळ्या ठेवायच्या असतात त्यामध्ये अंथरूण पांघरूण सुद्धा आपलं येऊ शकतं आणि जर का वाटेत आपण बायकिंगसाठी जाताना म्हणजे असं नॅचर नेचररेटीक नेचरेटीक एखाद्या ठिकाणी जर थांबलो म्हणजे असं टेंट वगैरे घालून तर त्यासाठी आपल्यासोबत टेंट पण असायला पाहिजे झालं एवढंच